राज्यातं साजरे होणारे सांस्कृतिक सण व कार्यक्रम तसं बघायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये खूप वेगवेगळे कार्यक्रम साज साजरे केले जातात त्यामधला सगळ्यात महत्वाचा आणि वर्षाची सुरवात म्हणजे गुढीपाडवा गुढीपाडवा हा एक असा सण आहे की जिथे आपण म्हणतो की वर्षाची सुरवात होते वर्ष आपल्या नवीन वर्षाची सुरवात आपल्या नवीन कामगिरीची सुरवात आपल्या नवीन आयुष्याची सुरवात या गुढीपाडव्यापासून होते त्याच्यानंतर काही सण असे आहेत गणपती आहे गणपती तर खूप मोठ्या प्रमाणात स साजरा केला जातो गणपती म्हणजे साक्षात देवाचं आगमन पाच दिवसासाठी आपल्या घरात होतं आपण सगळे जर म्हणतो गणपती बाप्पा आमच्या घरी येतात तर त्या काळामध्ये हे वातावरण खूप छान असतं खूप प्रसन्न असतं गौरी असतात गौरी आपल्या घरी येतात त्याच्यानंतर आपण बघतो तर दसरा आहे नवरात्र आणि दसरा तर आपण म्हणतो की देवीने नऊ दिवस हे राक्षसासोबत युद्ध केलं आणि दहाव्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध केला म्हणून आपण दहाव्या दिवशी त्या राक्षसाचा वध करून आपण दसरा साजरा करतो तर असे खूप पद्धती आहेत त्यानंतर आपण बघतो नागपंचमी नागाची पूजा केली जाते बैलपोळा आहे बैल वर्षभर आप शेतकऱ्यांसाठी राबत असतो आणि त्यामुळेच तर आपल्याला अन्न मिळतं तर बैलपोळा आपण जो शेतकऱ्या शेतकरी जो भाग आहे ते खूप मोठ्ठ्या प्रमाणात बैलपोळा साजरा करतात आणि खूप उत्साहाने साजरा करतात कारण तो एकच दिवस असा असतो की बैलाला आंघोळ घालणं त्याला त्यांना छान टिळा वगैरे लावणं त्यांना छान कपडे वगैरे घालणं त्यांच्या शिंगांना वेगवेगळी डिझाईन्स करणं ती सजवणं ही खूप सुंदर गोष्ट आहे आणि ती साजरी होते आणि ती खूप छान पद्धतीने साजरी होते त्याच्यानंतर आहे की सगळ्यात महत्वाचं वटपौर्णिमा वटपौर्णिमा आपण म्हणतो की वटसावित्रीने तिच्या नवऱ्याचे प्राण यमाकडून परत मागून आणलं आणि तेव्हापासून आपण वटपौर्णिमा साजरी करतो प्रत्येक सौभाग्यवती स्त्री ही आपल्या पतीच्या आयुष्यासाठी त्याचं आयुष्य वाढावं त्याच्या दीर्घायुष्यासाठी वटपौर्णिमेचा उपवास करते वडाच्या झाडाला धागा बांधून त्याची पूजा करते तिथे नैवेद्य दाखवते असे खूप काही सण आहेत की जे आपली परंपरा आपले रिच्युअल्स आपली हिस्ट्री कशी आहे ते दाखवून देतात आणि आपल्याला ह्या गोष्टी माहीत नसतात पण ह्या सणा सणांमुळे आपल्याला त्या गोष्टी कळतात असे खूप काही सण आहेत जे आपण साजरे करतो पण आपल्याला त्याच्यामागची कथा माहीत नसते आता आपल्याला माहिती आहे का दिवाळीमध्ये आपण जेव्हा लक्ष्मीपूजन असतं त्याच्याआधी नरक चतुर्दशी असते नरक चतुर्दशीला आपण जो दिवा असतो तो आपल्या बाथरूममध्ये का ठेवतो तर त्या दिवशी बाथरूम त्या दिवशी नरकासुराचा वध केला होता आणि त्या वधासाठी ते वध केला म्हणून आपण ती जी पणती किंवा दिवा असेल ती बाथरूममध्ये ठेवतो अशा खूप काही प्रथा असतात खूप काही सण असतात जे आपल्याला माहीत नसतात पण ते माहिती करून घ्यायला हवेत आणि असेच वेगवेगळे सण आहेत की जे भारतामध्ये साजरे केले जातात आता त्यामध्ये आपण बघतो की आपल्याला दिवाळी तर माहिती आहे गणपती माहिती आहे रक्षाबंधन आहे रक्षाबंधन कोकणामध्ये खूप छान साजरा करतात समुद्राला नारळ वगैरे देणे तर अशा काही पद्धती असतात की ज्याच्यामागची आपल्याला कारणं माहीत नाही आहेत पण ते आपण साजरे करतो आणि ते खूप छान असतात त्यातलाच अजून एक सण म्हणजे रथसप्तमी आपण त्या दिवशी दूध उकळतो आणि सूर्याला आपण दुधाचा प्रसाद देतो त्याच्यानंतर कोजागरी पौर्णिमा कोजागरी पौर्णिमा तर सगळ्यांना माहीत असेल कोजागरी पौर्णिमा आपल्याला सगळ्यांना आवडते कारण मसाला दूध असतं पण त्याचा अर्थ काय आहे आपण चंद्राला त्या दुधाचा प्रसाद देतो चंद्राच्या प्रकाशात ते दूध पिल्यानंतर ते पवित्र होतं आणि ते दूध आपण पितो आपण चंद्राच्या प्रकाशात ते दूध गरम करतो ते तापवतो ते ग ग्रहण करतो आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये चंद्राचं जे काही गुण असतात ज्याच्यामुळे आपण म्हणतो वेल्थ असेल आपला शांतपणा असेल आपलं प्र आपला स्वभाव शांत होतो ह्या खूप काही गोष्टी आहेत की ज्या आपल्या आयुष्यात खरंच खूप महत्वाच्या असतात आणि असे खूप सारे सण आहेत की जे आपण साजरे करतो आणि ते केले पाहिजेत आणि त्याच्यामागे काही कारणं पण आहेत आणि ती आपल्याला माहीत असली पाहिजेत